माझ्या मतानुसार मराठी भाषेवर संस्कृत भाषेचा परिणाम झालेला नसून इंग्रजी भाषेचा झालेला आहे संस्कृत ही भाषा आता कुठेतरी नाहीशी झाली आहे पूर्वीच्या काळात संस्कृत भाषाच ही आपली प्राथमिक भाषा होती आणि सर्वस्व बोलली जात होती परंतु आता संस्कृत भाषा तर नाहीशी झालेलीच झालीच आहे परत इंग्रजी भाषेचा एवढा वापर केला जातो आहे जेणेकरून मराठी बोलतानासुद्धा लोक आजकल संस इंग्रजी शब्दांचा वापर करतात जेन इंग्रजी भाषा ही ग्लोबली मान्य केलेली भाषा आहे म्हणजे जर इतकून जर दोन देशातल्या लोकांना एकमेकांशी संवाद साधायचा असेल तर इंग्रजी भाषेचाच वापर केला जातो परत आताची पिढी फक्त इंग्रजी भाषाच वा जास्त वापर वापर करते आताची पिढी फक्त इंग्रजी वा भाषेचा जास्त वापर करते आपल्या मराठी शाळा ज्या आहेत त्याही कुठेतरी नाहीशा होत चालल्या आहे कारण म इंग्रजी भाषा सगळीकडे मान्य केले केली आहे त्यामुळे सगळे आईवडीलसुद्धा आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत माध्यमाच्या माध्यमातच ॲडमिशन करा करावयाचे पाहतात त्या आणि आता परत जुन्या पिढी कुठेतरी व्यवस्थित म मराठीत बोलू शकतात म्हणजे मराठी न दुसऱ्या शब्दांचा वापर करता ते मराठीत कन्वर्सेशन करू शकतात पण आताची पिढी फक्त म्हणज त्यांचा मराठी बोलण्यामध्ये अर्धे तर इंग्रजी शब्दच जास्त वापरले जातात जेणेकरून ती कुठेतरी शुद्ध मराठीची ही जी गो गोष्ट आहे ती कुठेतरी नाहीशी होत चालली आहे